आमच्याकडे ग गुरूगोविंदसिंग महाराज यांचे गुरुद्वारा आहे त्याच्यावर त्याच्यामुळे क खूप जणांना फायदा झालेला आहे जसं की दुकानवाले आपले लॉजवाले रिक्षावाले हारवाले फुलवाले जे विकणारे आहेत कपडेवगैरे सर्व इतर साहित्य ज्यांना त्यातून रोजगार भेटतो लोकांना ते एक महत्त्व ते एक कारण आहे गुरुद्वाऱ्याचा सगळ्यांना व्यवसाय भेटतो सगळ्यांना व्यवस्थित आहारवगैरे भेटू भेटतो निवारा भेटतो रिक्षेवाले झालं आपलं लॉजवाले टोटल जे काय आहेत जे काम करणारे आहे तिथे साफसफाई कर्मचारी त्यांना त्याचा फायदा होतो आणि पर्यटकवगैरे येतात त्यांचापण फायदा होतो